अकोला जिल्ह्यामध्ये सेन्टरमध्ये असल्यामुळे इथं तिन्ही पण वाहतुकीच्या जे काही ऑप्शन आहेत ते सेवा आहेत जसं रस्ते पण आहेत इथनं साऊथकडे नॉर्थकडे म मुंबईकडे नागपूरकडे वेस्ट बेंगॉलकडे जायला रस्ते पण आहेत एन एच सिक्स पण झाला आहे त्यानंतर आता समृद्धी महामार्ग पण झाला आहे त्याचबरोबर रेल्वे रूट पण असल्यामुळे इथनं रेल्वेचा पण खूप सारे लोकं वाहतूकचं हे करतात आणि विमानतळ आहेत पण अजून चालू झालं नाही ते लवकर चालू व्हायला पाहिजे जेणेकरून ज्या लोकांना वेळेच्या अगोदर थोडंसं येऊ शकते ते त्याचा उपयोग घेऊ शकतात पण सर्वात स्वस्त जर एक विचार केला तर रेल्वे सेवा जी आहे इथनं मराठवाड्याकडे जाणारी किंवा नागपूरकडे जाणारी किंवा मुंबईकडे किंवा प इकडे दिल्लीच्या साईडना जाणारी ते सोयिस्कर पडते आणि स्वस्त आहे